आपला सांस्कृतिक वासा वारसा फार सुंदर आणि छान आहे आता नुकताच दिवाळी सण होऊन गेला आहे मग सर्वजण आपण एकमेक्याला भेटतो तेव्हा आपण दिवाळीदिवशी भेटल्यानंतर शुभ दीपावली असा संदेश देतो तसेच मार्च महिन्यात गुढीपाडवा असतो तेव्हा लोक पाडव्याच्या शुभेच्छा असं म्हणतात एकमेकाला भेटल्यानंतर आपल्या संस्कृतीत सणवार पण भरपूर आहेत मराठी सण म्हणजे आपल्याला संस्कृती आणि परंपरा यांचा मान ठेवायला लावणारी आणि वारसा जपणारी एक मोठी ती पर्वणीच म्हटली पाहिजे आता बोलताना आपण असं म्हणतच असतो की शुभ दसरा शुभ पाडवा किंवा संक्रांतीमध्ये आपण तिळगूळ घ्या गोड गोड बोला असा संदेश दिला जातो म्हणजेच एकमेकाला थोडक्यात मराठी भाषक त्यांचा वापर आपल्या भाषेत त्या भाषेची देवाणघेवाण दुसऱ्याला मा कळेल किंवा समजेल अशा शब्दात करतात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपण आपला भाषेचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी भाषक किंवा संस्कृती परंपरा या जपण्यासाठी किंवा त्यांचा मान ठेवण्यासाठी आपण करत असतो त्यामुळं नेहमी आपण मराठीतच बोललं पाहिजे आणि मराठीतच सगळे संदेश दिले गेले पाहिजे त्यामुळं आपली संस्कृती आपल्या परंपरा यांचा मानही ठेवला जाईल आणि विशिष्ट पद्धतीने बोलल्यामुळे किंवा एकमेकांना मराठीतून संदेश दिल्यामुळे समजणाऱ्यालासुद्धा ती भाषा समजायला सोप्पं पडेल आणि त्याचं अनुकरण दुसरी पण करू शकतील मराठी भाषा ही तशी समजायला अवघड आहे आणि बोलायलाही त अवघड आहे त्याचा वाक्य वाक्य जर पूर्ण नसेल तर त्याचा अर्थ वेगळा निघू शकतो आता आपण सर्वजण या भाषेचाच वापर करत असतो त्यामुळं आपल्याला ती अवघड वाटत नाही पण प्रांताप्रांतावाईज भाषा बदलत जाते त्यामुळं त्या भाषेचा थोडासा अवघडपणा वाटू शकतो त्यामुळं मराठी भाषा हीच आपली राजभाषा छान आहे आणि सुंदर आहे असं मला वाटतं